मी इथे ठाणे ज जिल्ह्यामध्ये राहाते असं जंगली भागातच आहे आमचे छोटंसं छोटंसंच गाव आहे छोटे छोटेसे भुईगरासारखे आतमध्ये गावात घरं राहायचे असेच छोटे मोठे ला याचेच राहायचे घरं आणि असं गडावर असल्यासारखी आणि तिकडून जायला रोड वगैरे मातीचेच होते पहिले पण आता छान सिमेंटचे रोड झालेले आहे घराची पण व्यवस्था चांगली झाली आहे टेकडीवर पण जाता येते छान टेकडीवर पण घरं बांधता येते जाण्या येण्याला पण प्रवासाला पण सगळी इथं सुविधा झालेली आहे